आपला भारत देश सामोरे जात असलेल्या सर्वात लक्षणीय कारणांपैकी मला जी खूपच चिंतादायक वाटतात ती आहेत लोकसंख्या वाढ आणि वातावरण म्हणजेच तापमान वाढ असेल जे काही न नैसर्गिक की मानवनिर्मित आपत्तींची संख्या आणि तीव्रता वाढत चालली आहे तर शासन त्यांच्या परीने नक्कीच प्रयत्न करतं आहे जसं की आत्ता जे नवीन लॉ काढण्यात आला आहे अब भरपूर साऱ्या गोष्टींसंदर्भात ज्यात कंपनीज असतील नागरिक असतील सगळ्यांना त्यांच्या जवाबदाऱ्या पर्यावरणा प्रती आणि आपण ज्या सृष्टीत राहतो त्या सृष्टी प्रती त्यांची आठवण करून तर दिलीच आहे पण सोबतच त्या बंधनकारकही करण्यात आले आहेत एका पातोळीपर्यंत त्यामुळे ह्या गोष्टींवर हळूहळू का होईना पण आपल्याला बदल पाहायला मिळतील हीच आशा आहे